आमच्या क्षेत्रातील म्हणजे महाराष्ट्रातील जर कोणत्या आपण समुदायाबद्दल बोलत असाल तर इथे खूप सारे असे समुदाय राहतात जशी मराठी बांधव राहतात हिंदी बांधव राहतात मुसलमान बांधव राहतात सर्वच बांधव राहतात आणि हे खूप म्हणजे सर्व एकत्र राहतात असे इथं काही एवढा भेदभाव करत नाही कोणत्या गोष्टीला की तुमचा समुदाय असा आहे तुमचा समुदाय असा आहे कोणालाही काही नावं ठेवली जात नाही कोणाशीही उद्धट वागलं जात नाही सगळ्याचे सगळ्यांशी प्रेमानी वागलं जातं आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये बाहेरून बाहेरून राज्यातील लोकं येत राहतात आणि ते सोयी तिथे रहायला सुरवात करतात आणि तेच ते म्हणजे त्यांचं जीवन पूर्ण इथे काढ काढतात महाराष्ट्रामध्ये तर कारण इकडचे लोकं पण त्यांच्याशी मन मिळवून राहत असतात आणि ते पण आमच्याशी मन मिळवून राहतात